स्थानिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याची प्रक्रिया ही खूपच सोपी आहे स्थानिक शाळांमध्ये म्हणजे आपल्याला ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जर प्रवेश घ्यायचा असेल तर ज्या शाळेमध्ये आपल्याला प्रवेश घ्यायचा असतो त्या शाळेमध्ये जाऊन त्यांचा एक फॉम असतो जो की कागदी असतो त्यावर आपल्या मुलाची किंवा आपली पूर्ण माहिती भरावी लागते आणि त्याच्यावर त्याच्या पालकांची सही आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे म्हणजे जन्म प्रमाणपत्र आधार काड दोन फोटो आणि तो भरलेला फॉम एवढीच त्याची प्रवेशप्रक्रिया असते आणि त्याचबरोबर ह्या शाळा जिल्हा परिषदेच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षतेखाली चालत असल्याने त्यांना कोणतीही फी आकारली जात नाही